कव्वाली हा गायनप्रकार मला नक्कीच आवडतो मी म्हणजे ऐकलाय मी पण तसा फार नाही जितकं मी भावसंगीत किंवा नाट्यसंगीत ऐकतो तितकं कव्वाली मी ऐकलेली नाही आहे पण हिंदी सिनेमामध्ये ज्या कव्वाली आहेत त्या मी ऐकलेल्या आहेत म्हणजे राज की बात कह दूँ परवरदिगार त्यानंतर ए मेरी जोहरा जबीं निगाहे मिलाने को जी चाहता आहे ना तो कारवा की तलाश आहे या अतिशय सुंदर कव्वाली आहेत अर्थातच त्या जुन्या सिनेमातल्या असल्यामुळे त्या सुंदर आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ते गायकही तसेच होते म्हणजे नुसरत फतेह अली खान होते त्याचबरोबर पुढची त्यांची पिढी आहे आशाताई गायलेल्या आहेत लतादीदी गायलेल्या आहेत रफीसाहेब गायलेले आहेत मन्ना डे गायलेले आहेत रफीसाहेबांनी तर छानच कव्वाली म्हणजे बर्निंग ट्रेनमधली जी कव्वाली आहे ती मला फारच आवडते म्हणजे त्याचे शब्द आहेतच म्हणजे छानच आहेत पल दो पलका साथ हमारा मला वाटतं केदार रागातली ती कव्वाली आहे तर ह्या कव्वाल्या मला आवडतात आणि का आवडतात म्हटलं तर जसं मी म्हटलं की ह्या जुन्या सिनेमातल्या आहेत आणि त्या शास्त्रीय संगीतावर आधारित अशा कव्वाल्या आहेत तेव्हा गाणी तशीच बनायची म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं की केदार रागातली कव्वाली आहे त्याचप्रमाणे निगाहे मिलाने को जी चाहता है आहे ही कव्वाली यमन रागावर आहे त्याच्यामध्ये सरगम वापरलेली आहे आणि आशाताईंनी तर म्हणजे त्यांच्या गाण्याविषयी मी काय बोलणार ते खूपच सुंदर आहे पण फक्त हिंदी मध्ये किंवा सिनेमापुरता हा प्रकार न राहता मराठी नाट्यसंगीतात सुद्धा कव्वाली हा प्रकार वापरला गेलेला आहे म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक जर आपण घेतलं त्याच्यामध्ये अर्थात शब्द हिंदीच आहेत कारण त्यातलं जे पात्र आहे खास आहे व यांचे शिष्य कव्वाली गातात की नाजूकसी कलाई हो जिसकी वो तीर चलाना क्या जाने हे कव्वालीचे शब्द आहे तर ते खाँसाहेब बाहेर गेले ते बघून ते रियाजाच्या नावाखाली ही कव्वाली गात असतात त्याचबरोबर संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकामध्ये सुुद्धा कव्वालीचा वापर केलेला आहे ते गाणं आहे ते तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही म्हणजे जेव्हा तो जो नायक आहे तो त्या नायिकेला मी हिला स्वरसम्राज्ञी करीन या ठाम विश्वासाने घरी घेऊन येतो आणि तो तिला शिकवाया लागतो आणि काही वेळानंतर त्याला स्वतःचा गर्व होतो की माझ्याशिवाय काही नाही आहे मी शिकवतो आहे म्हणून ही गाते आहे त्यावेळेला ती नायिका त्याला ऐकवते की रे तुझ्यावाचुनी येथले काही अडणार नाही फार सुंदर शब्द आहेत आणि ते कव्वाली रूपात आणल्यामुळे जास्त मनाला भावतात की तानसेनावाचूनी किंवा सदा रंगाविना काय मैफिल या जगाची घडली केव्हाच ना म्हणजे किती छान संदेश त्यातून दिलेला आहे त्याचबरोबर तो चोच देई पाखरा तोच चारा देतसे म्हणजे देवाने ज्याला तोंड दिलं आहे तोच त्याला अन्नही देतो कोणी त्यासाठी निमित्त ठरत असतं पण त्याच्यामुळेच ते मिळालं असं होत नाही अशा अर्थाची ती कव्वाली आहे म्हणजे कव्वाली अर्थाने घेतलेलं ते गाणं आहे रूपक तालामध्ये बांधलेलं तर अशा कव्वाल्या मला फार आवडतात जेव्हा जेव्हा मला वाटतं की आता हे ऐकलं पाहिजे तेव्हा मी आवर्जून ते नेटवरती लावतो किंवा काही मी स्वतः कार्यक्रमांमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे ते मी ऐकतो आणि थोडा आनंदी करणारा हा प्रकार असल्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला उदास वाटतं तेव्हा तुम्ही नक्कीच ते ऐकू शकता तुमचं मन बदलू शकतं उदास झालेलं मन तुम्हाला नाचायला उद्युक्त करेल असा हा प्रकार आहे कारण त्याचा तालच तितका सुंदर असतो कव्वालीचा की तुम्ही नाचलंच पाहिजे त्याच्यावरती म्हणजे भलेही तुम्ही खुर्चीतून उठून नाचाल असं नाही पण मनातल्या मनात तुम्ही नक्की नाच सुरू कराल इतका सुंदर हा प्रकार आहे त्यामुळे सर्वांनी मला असं वाटतं की म्हणजे कव्वालीच ऐकली पाहिजे असं नाही आहे पण जेव्हा तुमचा मूड खराब असेल त्यावेळेला तुम्ही जरूर असे प्रकार ऐकलेत तर तुमचं मन नक्कीच बदलेल आणि आनंदी होईल धन्यवाद